मनोरंजन करणारे लोकप्रिय कार्यक्रम संगीत ज्याच्यामध्ये संगीत आहे नृत्य आहे नाटक आहे असा एक गणेशोत्सव हा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये ह्या तिन्हीचा समावेश आहे त्याच्यामध्ये संगीत आहे नृत्य आहे नाटक आहे दहा दिवस कार्यक्रम कर केले जातात

निकोप असावं सुरेल असावं अशी मूळ कल्पना नाटक असावं तर ते ऐतिहासिक प्रसंगावर असावं किंवा आत्ताच्या सामाजिक ज्या हे आहेत परिस्थिती आहे त्याच्यावरती आधारित अशी काही नाटकं अशी बसवली जाई जावी ज्याच्यातून संदेश दिला जाईल किंवा सामाजिक जागृती तयार होईल संगीत जे आहे ते आनंद निर्माण तर त्यात अगदी बालगीतापासून सुरवात करून क्लासिकल संगीत शास्त्रीय संगीतापर्यंत सगळं म्हणजे देवाचं गणपतीचे गाणे आहेत आरती आहे किंवा नृत्य आहे काही गणप गणपती हा तर सुद्धा स्वतः नृत्य करतोच आणि त्याचा एक विशिष्ट पद्धत आहे आणि तेच काय असे कुठलाही उत्सव जरी असला तर त्याच्यामध्ये एक शिस्त असावी आताचा जो काळ आहे त्याच्यामध्ये फक्त लोकप्रिय कार्यक्रम मनोरंजन कार्यक्रम उत्सव उत्सवामध्ये हे जे केलं जातं ते फक्त डीजे लावणं जे संगीत आहे किंवा धांगडधिंगा नृत्य केलं जातं म्हणजे ते नृत्य आहे हा एक त्याच्यातनं सगळा हा भ्रष्टाचार म्हणता एक प्रकारचा तो असा तयार झालेला आहे तर हे असं हे त्यातनं काढून टाकलं जाईल ज्याच्यातून बोध घेता येईल असे नाटकं ज्याच्यातून सौंदर्य निर्माण होईल आनंद निर्माण होईल असं संगीत नृत्य वादन हे असा सिनेमा त्यांना काहीतरी बोध होईल संदेश दिला जाईल अशा सिनेमांची निर्मिती सर्व इथे काहीतरी हलगर काहीतरी दाखवणं नुसत्या मारामारी त्याच्यात दाखवणं नुसते भ्रष्टाचार दाखवणं किंवा नुसते त्याच्यामधनं काय विवाहबाह्यसंबंध किंवा नुसते बलात्कार आणि सूडकथा वगैरे हे असलं त्या सिनेमातून दाखवलं जातं त्याच्यामुळं हे सगळी पिढी आता बिघडत चालली आहे हे सगळं सगळं हे बंद झालं सिनेमा कसा असावा की अतिशय छान अशी तिची कथा असली पाहिजे ज्याच्यातून काही एक चांगलं प्रबोधन ज्याला म्हणता येत प्रबोधन हवं सिनेमा असं असं अपेक्षित आहे तसे मग दुर्गाष्टमी असते दुर्गाचं हे आहे होळी आहे किंवा आणखीनही काही जे उत्सव आहेत त्याच्यामध्येसुद्धा हे संगीत नृत्याचं वगैरे सगळीकडे हे आहे पद्धत आहे गरबा आहे त्याच्यात जो हिडीसपणा येत चाललं आहे तो सगळ्या बंद व्हायला पाहिजे आणि निकोप असा ते स्व स्व उत्सवाचं स्वरूप असलं पाहिजे पवित्र असावं निर्मळ असावं अशी एक अपेक्षा याच्यानंतर मी व्यक्त करतो म्हणजे ते जास्त खरेखरे लोकप्रिय होतील आत्ताची ही लोकप्रिय आहे काय झिंगाळणारे लोकप्रिय काढून टाकले पाहिजे समाज समजा मन धन्यवाद